पंधरा अगस्त एक दोन हजार एकोणीस रोजी आम्ही सर्वांना सुट्टी असल्यामुळे चिचपानी या धबधब्यावर फिरायला गेलो होतो एकोणतीस नोहेंबर दोन हजार अठरा मध्ये माझ्या मित्रांनी मला सप्राईज म्हणून बड्डे पार्टी दिली होती आणखी पाच डिसेंबर दोन हजार वीसला मला एक नवीन मित्र भेटला होता त्याची मैत्री अजूनही माझ्या लक्षात आहे ती पहिली भेट आणि आणखी सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मामी सर्व फॅमिली आणि मित्र जेवायला बाहेर गेलो होतो अन् आणि सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस कोरोनाच्या नंतर बहिरमची यात्रा सुरु झाल्यावर आम्ही त्या दिवशी बहिरमची हंडी मटण जेवायला गेलो होतो